तुम्हाला झोपताना काही अडचणी येतात का तुम्ही मला झोपताना इकडं तिकडं वळताना दिसता त्यामध्ये काय अडचण आहे काय तुम्हाला तुम्हाला वाटते काय मला रात्रीची झोप लागत नाही आहे किंवा तुम्हाला कामाचा ताण जाणवतो आहे का तर हे असं करत असताना तुम्ही दिवसभरात पुरेसा आहार घ्या पुरेसे पाणी प्या आणि संध्याकाळी हलका आहार घ्या हे तुम्ही जेव्हा घेता तेव्हा तुम्हाला रात्री वेळेत झोप येईल आणि तुम्ही झोपल्यानंतर तुमची झोपमोड होणार नाही आणि झोप झोपमोड न झाल्यामुळे तुमचं आरोग्य देखील चांगलं राहील त्यामुळे तुम्ही नेहमीच गे त्याच्यासाठी लागणाऱ्या व्यायामाची पण तुम्हाला गरज आहे तुम्ही सकाळी उठल्यानंतर हलका व्यायाम जो आहे तो करा तुमच्या तब्येतीला जो पेलतो असा तुम्ही व्यायाम करा आणि त्या व्यायामानंतर तुम्ही हलका नाष्टा करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्यावेळी सुस्त वाटणार नाही आणि मग त्याच्यानंतर तुम्ही फ्रेश राहाल ताजेतवाने राहिलात तर तुम्ही कामावरती पण व्यवस्थित राहाल आणि कामावरती व्यवस्थित राहाल्यामुळे तुमचा दिवस पण चांगला जाईल आल्यानंतर तुम्ही हलका नाश्ता पाच सहाच्या दरम्यान जरी केला तरी चालेल आणि त्याच्यानंतर तुम्ही एखादा फेरपटका किंवा मुलांच्याबरोबर तुम्ही बागेमध्ये सुद्धा फिरायला जाऊ शकता ह्याच्यामुळे तुम्हाला कोणता त्रास जाणवणार नाही मोकळ्या हवेत फिरून आल्यावरती तुमच्या डोक्यावर येणारा जो ताण आहे किंवा कामाचा ताण आहे किंवा जे क्लायंटचे येणारे फोन वगैरे आहेत त्यामुळे तुम्ही थोडे वेगळे रहाल मुलांच्यामध्ये कुटुंबामध्ये तुम्ही तुमचा आनंद शोधा आणि त्यांच्यासोबत राहून तुम्ही त्यांच्यासोबत चांगले रहा त्याच्यानंतर तुम्ही चांगले राहिल्यानंतर तुम्ही त्यांच्यासोबतच जेवण करा हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला रात्री झोपताना पण त्यांच्यासोबत तुम्ही चांगले गाणे एखादा मंत्र त्याच्यानंतर श्लोक ऐकून जर तुम्ही झोपला तर तुम्हाला चांगली झोप लागेल आणि निद्रानाश होणार नाही आणि वेळेत सकाळी तुम्हाला जाग येईल